जवळपास अभ्यासासाठी म्हटलं तर फाटक हायस्कूल आहे त्यानंतर महात्मा फुले महाविद्यालय आहे जागृत्ती विद्यालय आहे यामध्ये आपण दहावीपर्यंत शिकू शकतो आणि पुढील शिक्षणासाठी म्हटलं तर इथे पण आता इंजिनीअरिंग असेल इंजिनीअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे नर्सिंग कॉलेज आहे असे खूप सारे कॉलेज आहे पण आतलं जर आणखी जर चांगल्या प्रकारचा कॉलेज पाहिजे असेल चांगल्या क्वालिटीचं असेल चांगल्या फॅसिलिटीचं असेल गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल तर आपण चांगला प्रेफरन्समध्ये मुंबईला वगैरे जाऊ शकतो किंवा नागपूर आहे त्यानंतर अमरावती आहे आणखी खूप सारे ठिकाण आहे असे दुसरीकडे जायचं असेल शिक्षणासाठी किंवा रत्नागिरी पण एकदम बेस्ट आहे यामध्ये पण कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग करायचं झालं ते आहे नर्सिंग कॉलेज आहे खूप सारे कॉलेज आहे रत्नागिरीला मग शिक्षणासाठी एकदम किंवा एकदमच चांगलं लागत असेल तर मग आणखी पुढे पण कॉलेज आहेत